हॅलो हा मिशो कस्टमर केअरमध्ये फोन लागला आहे का हॅलो गुड इव्हनिंग मॅडम मी तुमच्या ऑनलाईन वेबसाईडवरून परवा जो सेल चालू होता रिपब्लिक डेचा त्यावरून मी एक स्कर्ट मागवलेला होता ॲक्चुली मला हा पोल्का डॉटमध्ये स्कर्ट हवा होता ब्लॅक अँड व्हाईटमध्ये पण मला मिळाला आहे जीन्समध्ये मिळालेला आहे आणि त्याचा कलर देखील चांगला नाही आहे मॅडम आणि मेन म्हणजे त्याची साईज जी आहे ती मी मागवली होती एक्स एल मला जो मिळालेला आहे तो एम साइजमध्ये मिळालेला आहे तरी पण मी पाहिला मला घालून पण तो नीटसा दिसत नाही आहे आणि बसत देखील नाही आहे आणि मी मागवलेला होता तो लाँग साईज कुर्ता होता पण हा हाफ लेनथा नी लेंथ आलेला आहे त्याच्यामुळे मला हा आवडलेला नाही आहे मॅडम तुम्ही हा बदलू शकता का ॲक्च्युली तुमचे कस्टमर केअरवाले म्हटले दोन तासांनी आम्ही येऊन घेऊन जातो पण ते म्हणत आहेत की तुमच्या अकाउंटवर पण पैसे जमा होतील पण मला याची खातरजमा करायची होती की त्यांनी जर का माझ्या इथून प्रोडक्ट नेला तर माझ्या अकाऊंटवर पैसे जमा होतील का कारण की त्यांनी जर का प्रोडक्ट पण घेऊन गेले आणि पैसे पण मिळाले नाही तर कारण मी यूट्यूबवर तशा रिलेटेड व्हिडिओज बघितले आहे ज्याच्यामध्ये कस्टमरला त्यांचे पैसे परत मिळालेले नाही आहेत तुम्ही काय गॅरंटी देता की मला माझे पैसे परत मिळतील कारण की मी तो जो स्कर्ट मागवलेला आहे तो एक हजार दोनशे रुपयेचा मागवलेला आहे ज्याची मूळ किंमत पंधराशे रुपये होती पण माझे जे मिशोवरचे गोल्डन कॉईन्स होते ते वापरून त्याच्यामधली तीनशे रुपये किंमत कमी झालेली आहे पण मला ते पैसे लगेच मिळतील का मॅडम आणि परत जर घ्यायचं झाले तर मला कॅश ऑन डिलेव्हीची जर तुम्ही सवलत दिली तर फार बरं होईल कारण मी तुमची रेग्युलर कस्टमर आहे आणि मला आता गोल्डन कॉईन आणि फायू स्टार्स पण मिळालेले आहेत कारण माझ्याकडून मी ऑनलाईन शॉपिंग माझ्या मित्र मैत्रिणींना पण करून देते पण मला यामध्ये काहीतरी फायदा झाला पाहिजेल मॅडम त्याबद्दल मी फोन केला आहे मग मला जर का तर पैसे रिसिव्ह नाही झाले तर मला तुमचा दुसरा कॉन्टॅक्ट नंबर द्या ज्या ठिकाणी मी ग्राहक तक्रार करू शकेन धन्यवाद मॅडम